हॅलो रिद्धी एजन्सी हां मी सोनाली बोलत आहे मला ना आता भांडुपवरून माथेरानला जाण्यासाठी कार तुमची बुक करायची आहे तर एक एप्रिलला तुमची तुम्ही फ्री आहात का मला भांडुपवरून माथेरानला जायचं आहे हा ठीक आहे चालेल आता आम्ही कारमध्ये तुमच्या किती किती सिटरची कार आहे तुमची अच्छा सुमो देणार का तुम्ही ठीक आहे चालेल आमची पाचजणं आम्म्ही पॅसेंजर आहोत पाचजणं आहेत हा हा चालेल चालेल पाचजणं आम्ही असणार पण तुमची कार कुठे आम्हाला पिकअप करणार कुठे घ्यायला येणार ती आम्ही भांडुपला राहतो म भांडूपवरून आम्हाला माथेरानला जायचं आहे हा हा चालेल चालेल भांडुपला तुम्ही घ्यायला येणार का ओके ओके आणि आम्ही जिथे सांगू तिथे तुम्ही थांबवणार का आम्हाला कुठे नाश्ता वगैरे करायचा असेल कारण आमच्या पॅसेज आम्ही जी जे पाचजणं आहे त्याच्यामध्ये आमची एक छोटी मुलगीही आहे ना तर त्याच्यासाठी आम्हाला मध्ये थांबायचं असेल पाणी पिण्यासाठी जेवण नाश्ता करण्यासाठी तर तुम्ही थांबवणार का ओके ओके चालेल चालेल आणि

हा पाचजणं पाचचजणं आहोत आम्ही मी माझे मिस्टर माझी मुलगी अन् माझे आईवडील हा पाचजणंच आहोत आम्ही हा सगळ्यांचे पॅनकार्ड आधारकार्ड वगैरे आमच्याकडे आहे मी ते तुम्हाला पाठवते मला सुमो कार हवी आहे एक एप्रिलला भांडूपवरून माथेरानला मला जायचं आहे आणि जे आम्ही जिथे थोडंफार कुठं थांबायचं असेल ना तिथे आम्ही तुम्हाला सांगू आणि तिथे फक्त थांबवायचं जास्त काही नाही आहे आणि सा तिथे पाणी ए सी ए सीवाली कार आहे ना तुमची ठीक आहे चालेल ए सी हवी आहे आम्हाला हो हो आणि तिथे पाणी वगैरेचं कसं काय तुम्ही पाणी वगैरे प्रोव्हाइड करणार आहात का ठीक आहे चालेल चालेल काय हरकत नाय आम्ही चालेल मग तुम्हाला मी आधल्या दिवशी पेमेंट हाप पेमेंट करून ठेवीन आणि उतरतल्यानंतर जागेवरती पोहोचल्यानंतर तुम्हाला जे पण अर्धं राहिलेलं पेमेंट आहे ते मी करून टाकीन गुगल पे ने किंवा कसंही तुम्ही जे आम्हाला ऑप्शन सांगाल त्याच्याने आम्ही तुम्हाला अर्धं पेमेंट मी भांडुपला आधल्या दिवशी पे करीन आणि तुम्ही आम्हाला भांडुपला मी मी माझं जे पण जी पी एस आहे मी माझं मॅप तुम्हाला पाठवून स्क्रीन पाठवून ठेवीन ते तुम्ही त्या मार्गावरती या आणि म आम्हाला पिकअप करून घेऊन जावा एक एप्रिलला ठीक आहे धन्यवाद सर